ऑनलाईन शॉपिंग मला विशेष आवडते पंधरा दिवसापूर्वी माझ्या मुलीनी दोन ड्रेस ऑनलाईन बोलावले त्याची जी किंमत होती ती शॉपपेक्षा रिअल शॉपपेक्षा तीस टक्के कमी होती आणि कपड्याची क्वालिटी पण खूप छान होती त्याचा रंग पण खूप चांगला होता त्यामुळे मला ती ऑनलाईन शॉपिंग यावेळेची भरपूर आवडली